महाराष्ट्रात मराठी भाषा जरी बोलली गेली जात असली तरी मराठीत देखील वेगवेगळी अशा छटा आहेत कोल्हापूरची मराठी सांगलीची नागपूर वऱ्हाडीकडची किंवा कोकणातली गोव्यातली मुंबईकडची पुण्याकडची शहरी ग्रामीण अशा मराठीत देखील खूप फरक पडतो तर विशिष्ट टोनिंग असलेली कोल्हापुराची रांगडी मराठी भाषा मुंबईकडची हिंदी मिश्रित मराठी भाषा विदर्भ मराठावड्याकडची वेगळ्या उच्चारांनी बोलली जाईल मराठी भाषा कोकणातली कोकणी मराठी अशी जरी मराठी भाषा असली तरी तिचा एक प्रकारचा गोडवा प्रत्येकाच्या भाषेत अगदी बोली भाषा असू दे स्वच्छ शुद्ध बोलली जाणारी अशी मराठी भाषा असू दे तर ती आपलं भावना व्यक्त करण्याचं एक साधन आहे गावरान लोक जी गावंढळ शब्द वापरून मराठी बोलतात रांगडी भाषा असली तरी ती कानाला ऐकायला गोडच वाटते आपले भावना व्यक्त करण्याचं एक साधन मग ते बोलीभाषेतच असतं त्यामुळे ती अगदी किती स्वच्छ शुद्ध ऑफिसमध्ये वापरली जाणारी मराठी अगदी शुद्ध स्वच्छ जरी असली तरी किंवा अगदी रांगडी भाषा असली तरी आपल्या भावना व्यक्त करण्याचं ते असं उत्तम साधन असतं आपण वेगवेगळ्या सणांना शुभेच्छा देतो तेव्हा इंग्लिश शब्द किंवा गुड मॉर्निंग गुड इव्हनिंग ह्याच्याऐवजी सुप्रभात रामराम शुभ शाम शुभरात्री असे जे आपण मराठीत जे बोलतो कि किंवा इतर सणांचे वाढदिवसांच्या शुभेच्या आपल्या मराठीत ज्या देतो त्या आपल्याला जास्त मला तरी जास्त प्रभावी वाटतात कारण आपल्यावर नाही म्हटलं तरी आता इंग्रजीचा पगडा असल्यामुळे मराठी वाक्य बोलताना आपण खूप अशा इंग्रजी शब्दांचा वापर करत असतो तरी पण आपली भाषा ही आपली मातृभाषाच असते आणि त्याच्यामुळे आपण मराठीचा जास्तीत जास्त चांगला उपयोग केला पाहिजे